आम्ही टीवीवरतून ना एक चॅनल आहे दूरदर्शन आणि एक सांस्कृतिक करून चॅनेल आहे तिथे पर हफ्त्याला आणि पर शनिवारी आणि संडे संडेला ते नृत्य करून ते कार्यक्रम ठेवतात ते एक तासांचा पर हफ्त्याला दोन दिवस सॅटरडे आणि संडे आणि यूटूबवरती पण खूप चॅनेल आहे वेगळे वेगळे तिथे नृत्य विषयक काही मतलब जे आहे नृत्याचा ते सांगतात लोक आणि ते कार्यक्रम ठेवतात वेगळे वेगळे शहरात